हॅलो हां येस हो हो आहे बोला ना

हां हां

बरं बरं

पण मला असं वाटतं की तुमचं आता साधारण वय किती पंचवीस सव्वीस असेल ना हां तर आणि तुम्हाला घरातनं काही प्रेशर आहे का की नाही तुझं झालं तर आपल्या घरातनं म्हणजे आपण कोणावर अवलंबून आहोत तुझ्याचवर घर चालणार आहे असं घरातले म्हणजे मी परिस्थिती तुमची विचारते की तुम्हाला खूप

हां नाही ना हां पण तुम्हाला ते प्रेशर आहे त्यांनी जरी केलं नसलं तरी आपलं हे व्हायला पाहिजे म्हणून मग क्लिअर व्हायला पाहिजे लवकर नोकरी सेटल व्हायला पाहिजे थोडक्यात अशी जबाबदारी तुम्हाला वाटते म्हणून तुम्हाला तो त्रास होतो डिप्रेशन येत आहे किंवा काय आणि त्याच्यामुळे तुमचं ह्याच्यावर एन्झायटी वाढते त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेवर परिणाम होतो तर हां तर तसं होऊ देऊ नका तुम्ही आता आणि तुम्ही जरूर या माझ्याकडे केव्हाही आपण याच्यावर सविस्तर बोलू आणि काय याच्यातनं मार्ग काढता येईल कशा पद्धतीने पुढे जाता येईल ते आम्ही आमच्याकडे पण टीम आहे आमचे तीन चार डॉक्टर्स आहेत आपण सगळे बोलू काही औषध घ्यायला लागणार आहे का नंतर काय काउन्सेलिंगने होणार आहे अजून तुमच्या परीक्षेला किती दिवस आहेत

नाही आता परीक्षेला तुमची आता परीक्षा केव्हा आहे अच्छा मेमध्ये म्हणजे आपल्या हातात खूप वेळ आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि मग प्रेशरही कुठलंही घेऊ नका आपण याच्यातनं अगदी चांगला मार्ग काढू आणि तुम्ही चांगल्या पद्धतीने पास व्हाल नक्की तर तुम्ही केव्हाही या मला फोन करून या तुम्ही साधारण अपॉइनमेंट घ्या आधी साधारण एक आठ दिवसाने पुढच्या आठवड्यात फोन करा म्हणजे मग मी तुम्हाला अपॉइनमेंट देते आणि एक तास दोन तास वेळ घेऊन या तुमच्याकडे म्हणजे मग आपल्याला व्यवस्थित बोलता येईल काहीही प्रॉब्लेम नाही आहे जरूर या ओके ओके थँक्यू